महाराष्ट्रातील मराठी भाषेला आठशे नऊशे वर्षाचा इतिहास आहे या काळामध्ये मराठी भाषेवर अनेक आक्रमणं झाली आणि मराठी भाषेनी ती पचवलीही इस्लामांचं आक्रमण झालं इंग्रजांचं आक्रमण झालं तरीही मराठी भाषा टिकून राहिली याचं कारण आपल्या लोक परंपरेमध्ये आहे आपल्या बोलीभाषेमध्ये आ आहे लोकांनी आपली बोली भाषा टिकवून ठेवल्यामुळे ही भाषा आज टिकून राहिलेली आहे आणि यापुढे देखील लोक लोकचं आपली ही भाषा सांभाळू शकतात असं मला वाटतं आहे आजच्या काळामध्ये मराठी भाषेचा सगळ्यात मोठं जे आव्हान आहे ते म्हणजे निघालेल्या इंग्रजी शाळा मुळात इंग्रजी शाळा हे आव्हान नाही तर पालकांना आपल्या पाल्यांना इंग्रजी शिकवावसं वाटतं आणि तेही लहानपणापासून किंवा आपल्या मातृभाषेपेक्षा इंग्रजी भाषा जेव्हा श्रेष्ठ आहे असं वाटतं तेव्हा ते एक मोठं आव्हान असतं आणि इतर भाषा शिकायला हरकत नाही परंतु आपण आपली मातृभाषा ही पक्की केली पाहिजे मातृभाषा पेक्षा आपण इतर भाषेला अधिक महत्त्व दिले तर आपली भाषा टिकण्याची शक्यता नाही तेव्हा आपल्या मुलांना मराठी साहित्य मोठ्या प्रमाणात वाचायला दिलं गेलं पाहिजे